यवतमाळमध्ये मेडिकल हॉस्पिटल प्रायव्हेट क्लिनिक स्त्रीरुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र अर्बन हेल्थ सेंटर हे लोकांना परवडणारे आहे कारण मेडिकल हॉस्पिटल वीस रुपयची तिकीट ला लागते अर्बन हेल्थ सेंटरला पाच रुपयाची तिकीट काढून डॉक्टर उपचार देतात जर आपल्याकडे बी पी एलचे कार्ड असेल तर पूर्ण उपचार फ्रीमध्ये होतो ब्लड टेस्ट एक्सरे सोनोग्रोफी ही सर्व टेस्ट फ्रीमध्ये केल्या जाते करोना काळामध्ये हॉस्पिटलने खूपच चांगल्या सुविधा दिल्या दिल्या आहेत घरोघरी जाऊन सर्वे करण्यात आलेला होता त्यांना माहिती देत होतो की वारंवार हात धुवा बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा विनाकारण बाहेर फिरू नका लोकांमध्ये अंतर ठेवा लहान मुलांची काळजी घ्या बाळांचे लसीकरण वेळेवर करा हात स्वच्छ धुतल्या शिवाय लहान बाळांना हात लावू नका कोविडची लस घ्या एरियामध्ये कोरोनाचा पेंशंट निघाल्यास त्याला क्वोरंटिड करत होतो घरच्यांना सांगत होतो की त्यांच्या दूर रहा जर पेंशन्ट सीरियस असेल तर हॉस्पिटलला ॲडमिट करत होतो डॉक्टर नर्स आशावर्कर एम पी डब्लो डब्लू हेल्थवर्कर चोवीस तास सज्ज राहात होतो जर पेशंट निघाल्यास आम्ही त्यांना भेट देऊन ॲडमिट करत होतो कोरोनामध्ये कोरोनाकाळामध्ये गरीबांचे जेवणाची खूप हाल होत होते तर त्यांना हॉस्पिटलचे वर्कर डबे पुरवत होते ह्यासारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या